लहानपणापासून चित्रकलेची आवड होती त्यामुळे मी लहानपणापासूनच चित्र काढायला सुरुवात केली इयत्ता सातवीत गेल्यानंतर मला एलिमेंटरी एक्झामबद्दल समजले मी इलिमेंटरी एक्झाम देतानाच कोणते कोणते विषय असतात याची अधिक माहिती मिळाली त्यामध्ये वस्तूचित्र स्मरणचित्र स्थिरचित्र अशी विविध प्रकारची चित्र रचनाचित्र असे समजल्यानंतर नं इलिमेंटरी व्यवस्थित पूर्ण परीक्षा दिली नंतर न आठवीत गेल्यानंतर ने इंटरमिजिएट एक्झामला बसलो इंटरमिजिएट एक्झाममध्ये स्थिर चित्र निसर्ग चित्र स्मरणचित्र भूमीतीक अक्षरलेखन अशा विविध विषयांचा अंतर्भाव होऊन मी आणि त्यामध्ये चित्र काढण्यास सुरुवात केली नंतर नं दहावीचं वर्ष कसं गेलं समजलंच नाही नंतर न अकरावी व बारावी गेली नंतर नं चित्रकला आपल्या हातून निसटत आहे असे जाणवल्यानंतर नं बारावीनंतर नं की आपण क चित्रकलेविषयी विषय आस्था असल्यामुळे चित्रकलेमध्येच करिअर करण्याच्यासाठी बारावीनंतर मी आ कला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं त्यामध्ये ए टी डी हा अभ्यासक्रम मला स समजला आ कला शिक्षक होण्यासाठी ए टी डी पात्र असणे आवश्यक आहे आणि शिक्षकही होता येतं हे ही समजले नंतर मी ए टी डी पूर्ण केले ए टी डी नंतर नं अजून चित्रकलेची आवड निर्माण झाली व जेडेएट नंतर नं मास्टर हे ज देखील समजले मग नंतर नं इलिमेंटरी इंटर्ड अॅडव्हान्स डिप्लोमा हे देखील पूर्ण केले आणि कॉलेजलाही ॲडमिशन घेण्यासाठी पूर्ण पूर्ण केल्यानंतर नं कॉलेजमध्ये जो टीचर होण्यासाठी डीपेड अभ्यासक्रम असतो तो देखील मी पूर्ण केला असेच करत करत मला चित्रकार देखील ओळखीचे झाले व त्यातले धुमाळ विजे धुमाळ सर देखील ओळखीचे झाले व त्यांची चित्र खूप आवडायला लागली त्यांचे विविध आकार व त्यांची मांडणी या देखील विषयांचा अंतर्भाव होत गेला मग वेगवेगळे चित्रकार डोळ्यासमोर येऊन त्या त्या त्या चित्रकारांची शैली अभ्यासक्रमात आली व डिप्लोमाला असताना चित्रकारांवरच प्रोजेक्ट बनवायचा होता त्यामुळे अजूनही जवळीकता साधता आली चित्रकारांची शैली रंग आकार यांचा देखील अंतर्भाव मनात निर्माण झाला व त्यांच्या चित्रणात स्वारस्य निर्माण झालं